भारतामध्ये रोजगार हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि अनेक प्रकारच्या रोजगार आपल्याला प्राप्त होत होऊ शकतो अशा विशिष्ट विशिष्ट प्रकारे आपल्या भारतामध्ये रोजगार उपलब्ध आहे जसे सरकारी प्रायवेहेट अशा सेक्टरमध्ये अलगअलग रोजगार आपल्याला उपलब्ध दिसून येते जसे की सरकारी जर म्हटलं तर शासनामार्फत अनेक रोजगार निघत राहतात प्रायव्हेट शेक्टरमध्ये पण अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहे त्यातला आव्हानाची म्हणजे आपल्या जश्या विषयी ज्या रोजगाराविषयी जर आपल्याला आवडते ते रोजगार आपल्याला कसा मिळावा हा तो व्यक्ती सतत त्या रोजगारामागे धावत असतो जशी की आता उदाहरणार्थ एखादी पोलीस भरतीच ही सरकारमार्फत निघते जेव्हा ती एखादा मुलगा देत राहतो तेव्हा तो त्याच्यामार्गे रनिंग व्यायाम अनेक त्यांचे इवेंट राहतात त्याच्यामागे तो धावत असतो लेखी राहते तो लेखीचा दिवसभर कसा अभ्यास करावा काय करावा या या आव्हानाशी तो झटत असते म्हणजे त्यांना तो रोजगार उपलब्ध झाला पाहिजे सरकारी नोकरी म्हटलं म्हणजे एक रोजगार रोज सामान्य व्यक्तीला की एक रोजगारच झाला म्हणून तो व्यक्ति नियमितपणे त्या आव्हानापर्यंत कसं पोहचता येईल हे लक्षकेंद्रित करून त्या आव्हानाची आव्हानाशी झटत असतो म्हणून त्या आव्हानाची परिस्थिती कशी असली तरी त्या आव्हानापर्यंत पोहचणे ह्या त्या व्यक्तीचं ध्येय असते